भारतातले नावाजलेले योग गुरु बाबा रामदेव जी महाराज आहेत असं आहेत आणि मला ही ते योगागुरू म्हणून आवडतात कारण त्यांचं प्रत्येक एक आसन जे आहे त्याबदल त्या आसन केल्याने आपल्याला काय फायदा होतो याची प्रत्येक आसनाची माहिती जी आहे ते व्यवस्थितपणे देतात आणि त्यासोबत आपण कुठल्या रोगासाठी कुठले औषध घ्यावेत हेही ते त्यांच्या योगासनांमध्येही सांगतात त्यांचा एन डी टी व्ही वर रोज सकाळी कार्यक्रम योगासाठी असतो आणि तो मी रोज बघते त्यांनी पोटासाठी पाठीसाठी हातांसाठी पायांसाठी सगळ्यांसाठी वेगवेगळी आसनं आणि व्यायाम शि सांगितलेले शिकवलेले आहेत आणि त्याप्रकारे आम्ही करतो त्याचबरोबर त्यांनी काही काढेही सांगितलेले आहेत जेणेकरून शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी बी पी नियंत्रित ठेवण्यासाठी कुठला कुठला काढा घ्यावा आणि कुठले कुठले आसन आपण घालावेत याबद्दलही त्यांनी माहिती दिलेली आहेत तर मला तरी वाटतं की बाबा रामदेवजी ज्या आहेत त्यांनी योगासाठी जे